सराव करता राहण्यासाठी सफ सगळ्यात पहिला म्हणजे मोटिवेशन एक आहे ती माझी गुरु शिल्पा कापसे त्या म्हणजे हो ते माझी मोटिवेशन आहे त्यांनीच मला सगळं शिकवलेलं आहे आणि त्यांची जे सराव करायसाठी जे आम्हाला जसे मोटिवेट करायचे तेच आता मी रूटीन फॉलो करते आहे म्हणजे सकाळी एक्ससाईज त्यानंतर वॉमअप डान्स वॉमप दॅन उस मग त्याच्यानंतर डान्स प्रॅक्टिस करते व वन टू टू आर्स मॅक्झिमम टू आर्स रोजच असतं मग त्यानंतर जे डेली रुटीन असतं ते आणि मग आता तर यूटूबवर एवढे सारे व्हिडिओज अवेलेबल आहे की जे बघून आम्ही स्वतःला खूप मोटिवेट करू शकतो की ते करू शकतात तर आम्ही का नाही करू शकत म्हणून आता आणि मग आता नवीन डान्स कॉम्पिटिशन्स येत आहेत प्रोग्राम्स येत आहेत टी व्हीवर जे बघून असं वाटतं की चला आम्ही पण असं काही करू शकतो